पेंटिंग तर नॉर्मलपणे सगळेच जण करतात आणि पेपर सोडतात कॉ असं भरपूर लोक पेंटिंग करतात पण जसं कॅनव्हासवर झालं तर कॅनव्हासवर भरपूर कमी लोक पेंटिंग करा आणि कॅनव्हासवरती ते पेंटिंग केली कुठलं नैसर्गिक वगैरे केली तर ती अशी उठावदार आणि ती ल लाँग लाईफ खूप काळ टिकतं त्याची क्वॉलिटी चांगली असते कॅनव्हासवर आणि ती पेंटिंगसुद्धा अशी ओरिजिनल वाटतो आपल्याला ती अशी उठून दिसतात म्हणून त्यापेक्षा बाकी ह्य ह्याच्यापेक्षा तर कॅनव्हासवर पेंटिंग करायला स आणि पॅन कॅनव्हासचे जे साहित्य असतं ते वापरायला खूप सो सोपी जातात